हां हे सनी रेस्टॉरंट आहे का का ह्याचं रेस्टॉरंट कुठं आहे हा का आमची आता पूर्ण फॅमिली येणार आहे वीस जणं तर त्याच्यासाठीच विचारायचं होतं तिथं सगळ्या व्यवस् तिथं सगळ्या व्यवस्था आहे हो का वीट आहे की नाही मग न शेवटचा हो का प्राईज किती आहे एका प्लेटची नाही पण प्राईज सांगा ना अरे आम्ही आम्ही वीस जणं थोडं कमी बजेटमध्ये लावा म्हणजे आम्हाला सगळ्याला परवडंल म्हणजे जर लहान पण लेकरं आहे त्यांना जास्त तिखट काय जमत नाही हो का आणि तुमच्या इथं आल्या आल्या व्यवस्था आहे की नाही चहापाण्याची हं का तुमचं कुठं आहे हॉटेल जास्त दूर नाही आहे आमचं घर दूर आहे पण तिथून बस पाठवा आम्हाला का ते हॉटेल ते खूप नाव ऐकलेलं आहे म्हणून आजच कॉल केला तुम्हाला की त्याच्या डिश वगैरे भारी भारी आहे का तिथे जास्त फेमस काय आहे डिश नाही आम्हाला इंडियन खायचं आहे व्हेज नॉनव्हेज नाही व्हेज व्हेज हो का तिथे जास्त जण येतात की नाही आम्हाला तेच यायचं होतं बड्डे होता म्हणून सगळ्यांना